स्वयंपाक करायला नं मला मुळातच आवडतं माझी आई सांगते आणि मलाही आठवतं की मी जेव्हा पयल् तिसरीत होते तेव्हा पहिल्यांदा सगळा स्वयंपाक तोही चुलीवर केला ओता पोळ्या डाळभाजी भात सगळंच तर तेच आजूबाजूंच्या म्हणजे आजी आई यांच्याकडून मी स्वयंपाक शिकले आणि मुळात खायची पण आवड असल्यामुळे नवीन नवीन चवींचे प्रयोग करायला मला मुळातच आवडतो

आपल्या मधुरा वगैरे मधुरा सरिता आपल्या मदतीला आहेतच आपल्या सगळ्या सांगणाऱ्या किंवा मग एखादा विशिष्ट पदार्थ असेल तर आपल्या मैत्रिणीला बहिणीला आईला फोन करून विचा मी विचारते पण खरं सांगू का माझ्या बहिणीच मला विचारतात माझ्या मैत्रिणी सुद्धा विचारतात ताई कसं करायचं ताई ते कारण काही काही याच्यामध्ये मी स्वतःचे बदल करून तो पदार्थ अधिक पौष्टिक आणि अधिक रुचकर करण्या केलेले आहेत किंवा करते